नमस्कार माझं नाव कपिल आहे मी मला डेटा चेक करायचा होता मोबाईलचा त्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन पाहिजे होती माहिती पाहिजे होती माझा डेटा किती वापरला डेली किती यूज करतात त्याबद्दल जरा माहिती पाहिजे होती ते कोणत्या आप ॲपवरून किंवा कोणत्या मेसेजवरून समजू शकते का ॲ ॲप असल्या तर कोणता तो ॲपच्या रिलेटेड कोणते लॉग इन आय डी किंवा काही त्यामध्ये आहे काही किंवा युजर युजर आय डी त्यासाठी आपल्याला वापरावे लागते का मोबाईलच्या डाटा चेक करायला मग त्यासाटी कोणते प्रोसिजर आहे ते फॉलो कराय लागतात आपल्याला आणि तो आणि त्याच्यामध्ये तो किती सेकंदात किंवा आपल्याला क मिळून जातो पूर्ण आपला डेटा किती यूज केला आहे तो आणि तो सध्याचाच म्हणजे आता यूज करतो डेली तर डेलीचा येऊ शकतो की पूर्ण महिन्याचा पण येऊ शकतो किंवा आता की किती तासात किती वापरला कोणते आपण किती वापरला हे पण समजू शकतो असाल तर पूर्ण माहिती भेटू शकते का म्हणजे आजच्या दिवसात किती यूज झाला आहे आणि आपल्याला किंवा असं एक अलर्ट येऊ शकतो काही आतला नाईंटी पर्सेंट डाटा यूज झाला आहे किंवा फिफ्टी पर्सेंट मन त्यामुळे आपल्याला समजू शकत आहे की आपल्या डेटा वापरताप आपल्या डेटा सध्याचा किती संपतो आहे किंवा आपण किती वापरला पाहिजे डेली त्या याच्यावरून समजू शकते का